मी चित्रकला ही लहानपणापासून सुरूवात केलेली होती लहानपणापासूनच मला चित्रकलेचा ही छंद व आवड निर्माण झालेली होती मला हा छंद व आवड माझ्या शिक्षका व मुळे निर्माण झालेली होती ते खूप सुंदर चित्र काढायचे व मलाही त्यांच्याकडून प्रेरणा मिळाली की मीही एवढे सुंदर चित्र काढायला पाहिजे त्यातून मला चित्रकलेची आवड हळूहळू वाढत गेली माझे आवडते चित्रकला वेन्स्टन वेन गॉन्ग नावाचे एक जगप्रसिद्ध चित्रकार आहे त्यांचा परिचय मला एका न्यूजपेपरमधून झालेला होता ते माझे हे खूप आवडते चित्रकलाकार आहे